अर्थातच मी महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये राहते आणि मी ज्या गावात राहते तेथील भरपूर तरुण मोठ्या प्रमाणात तरुण हे सिन्नर येथील यम आय डी सी इथे कामासाठी जातात तिथे स्थलांतर करतात कारण की शिक्षणाचा हा अभाव असल्यामुळे एम आय डी सीमध्ये दहावी बारावी पास झालेले मुलं लागतात त्यांना तिथे कामासाठी ते तिथे जाऊन विशिष्ट प्रकारच्या नोक तिथे एम आय डी सीमध्ये लागणारे जे काम असतात ते काम करतात आणि उरलेले जे अशिक्षित वर्ग आहे तो मजदुरी हाच पर्याय म कर हाच पर्याय अवलंबतो आणि जिथे कोणाला शेतात कामासाठी मजुरांची गरज असेल तिथे कामासाठी जातो कारण की त्यांना त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था पण करायची असते त्यामुळे ते तिथं जातात आणि जो शिक्षित वर्ग आहे तो नोकरी करण्यासाठी पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी जातो जे इंजिनिअरिंग्स किंवा असे शैक्षणिक कोर्स केलेले विद्यार्थी आहे ते पुण्याला जाऊन विविध कंपन्यांमध्ये कामे करतात त्याचप्रमाणे नाशिकमध्ये जाऊन विविध कामे करून आपले स्वतःचे छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करतात ज्यामुळे ते त्यांचं घर कुटुंब चालू शकतात आणि सर्वात आवडते काम म्हटले तर कंपनीमध्ये जाऊन काम करणं हे सर्वात आवडतं काम मानले जातात कारण की तिथे जाऊन त्यांना एकच काम असतात जे बारा बारा घंटे ड्यूट घंटे बारा बारा तास काम करून त्यांना तेच ड्युटी करावी लागते त्यांचं अर्थातच म मनापासून वाटत नसेल परंतु घरच्यांपोटी किंवा आपलं स्वतःचं घर चालवण्यासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करणं गरजेचंच असतं त्याचप्रमाणे जे उच्चशिक्षित असतात ते पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन कंपन्यांमध्ये कामे कंपन्यांमध्ये कामे करतात तिथे पण सॉफ्टवेअर बनवणे किंवा वेगवेगळे वेगवेगळे सॉफ्टवेअरचे कामे करणे असे कामे केली जातात आणि ज्यांना घरच घरच्यांचा पाठिंबा आहे किंवा घरचे व्यक्ती सं सपोर्ट करतात असे व्यक्ती आपले छो छोटासा किंवा आसपासच्या लोकल ठिकाणी किंवा आपल्या गावामध्येच आपला उद्योग व्यवसाय चालू करतात त्यातून ते पैसे कमवतात आणि अशा प्रकारे आपली दैनंदिन जीवन आणि आपले दैनंदिन गरजा पूर्ण भागवत असतात